अती तिथे माती याचा अर्थ असा होतो की जिथे आपण अती करतो तिथे क कधी ना कधी माती होतेच जसं की अती पैसा कमवला तर तो खर्च पण तेवढाच होतो आणि वाया पण तेवढाच जातो दुसरी म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढेच तुम्हाला त्याचे साध्य मिळेल म्हणजे जसं की आता विद्यार्थी झालं की विद्यार्थी जेवढे प्रयत्न करतील तेवढेच त्यांना त्याचं फळ चांगल्यानं मिळू शकतात सर्वस्व पणाला लावणे म्हणजे सर्व शक्य मार्गाचा अवलंब आहे जसं की आता को एखादी विद्यार्थी किंवा स्टुडंट घ्या की तो आपला जो अभ्यास आहे तो पूर्णपणे चांगल्यारितीने करतो त्याच्या जेवढे पण मार्ग आहे चांगल्यारितीने तो त्याचा वापर करू शकतो साक्षर होणे लिहिता वाचता येणे या आधी महिलांना लिहिता वाचण्याची आघाडी नव्हती सावित्रीबाई फुलेंनी आम्हा महिलांना साक्षर केले म्हणजे लिहिता वाचायला शिकवले सोन्याचे दिवस येणे म्हणजे अतिशय चांगले दिवस येणे यामध्ये